हां वहिनी बोला काही नाही हो बसले मला कंटाळा आला आहे ना म्हणून बसले आज गुढी पाडवा आहे ना नाही जराशी बीजी होते आणि गुढी पाडवा आहे तर काय करायचं वगैरे ते जरा टेंशन अहो असू द्या हो वहिनी काय करणार काम पण तेवढंच आहे ना ते जाऊ दे तुम्ही मला सांगा तुम्ही संध्याकाळी भेटणार आहात का हो का मी काय म्हणते तुमच्याकडं साडी आहे काय नवीन हा ना म्हणूनच तुम्हाला म्हणूनच तुम्हाला बोलते आहे मी संध्याकाळी मला भेटाल का हां काय अहो ते साडी कशी आहे तुमची काठपदरी आहे का अजून कशी आहे आपली साधी ज्याच्यावर डायमंड वगैरे अशी असेल असं आहे का जाऊ दे मरू दे नको साडी मी काय बोलते मी ड्रेसच घालते मग मग त्या साड्या तुम्हालाच लागतील मग त्या साड्या तुम्हालाच लागतील मी काय म्हणते मग तुम्ही तिकडं जाणार आहात तर आता आज सण आहे ना गुढी पाडवा आहे ना मग ते काय तुमी काही घेऊन जाणार आहात काय पुरणपोळी वगैरे

तुम्हाला रेडिमेट कोण देणार आहे

हां अहो पोर्निमाला सांगा पोर्निमाला सांगा बनवायला घालू द्या अहो वहिनी अहो वहिनी घालू द्या हो आता कोणाला टाइम नाही नऊवारी नेसायला नऊवारी नेसायचं बोलल्यावर त्याच्यावर ज्वेलरी घालायला पाहिजे वेणी घालायला पाहिजे गजरा पाहिजे सगळाच पाहिजे आता कसं जिनची पॅन्ट चढवली त्याच्यावरती टॉप घातला की झालं

अहो ऐका ना वहिनी मी काय बोलते मला एक दुसरा कॉल येत आहे मी तुम्हाला नंतर कॉल करते चला ठेवू मग हां चला बाय